मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि आज अनेकांना मराठी लिहिताना किंवा बोलताना अडचणी खूपशा जाणवतात शहरीकरण इंग्रजी शिक्षण पद्धती डिजिटल माध्यमांचा प्रभाव व कुटुंबातील मराठी वापरायची घटती प्रथा यामुळे मराठी भाषा वापरण्याच्या सवयीमध्ये कमी होत चाललेल्या आहेत यामुळे मराठी स्पष्ट शुद्ध पद्धतीने वापरणे किंवा लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टी कठीण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सुद सुधारण्यासाठी म्हणून तर शब्द सु संपत्तीची कमी आजच्या पिढीला मराठीतील अनेक शब्द पर्यायी शब्द किंवा वाक्यप्रचार ह्या माहीत नसतात इंग्रजी किंवा हिंदीचे शब्द वापरायचे अधिक सोपे वाटते जसं की मिटिंगला जातो आहे किंवा असे वाक्यप्रचार सर्रास वापरले जातात शुद्ध मराठीत म्हणजे चुकीचे असते पण भाषेच्या सरावाच्या अभावामुळे अशा चुकीच्या पद्धती ह्या रूळलेल्या आहेत यामध्ये व्याकरणाच्या चुका असतील मराठी व्याकरणात लिंग वचन काळ विभक्ती ह्यांचे नेमके पालन करणे आवश्यक असते पण लिहिताना किंवा बोलताना हे लक्षात न घेतल्यामुळं अनेक वेळा चुका होतात अशा चुका वारंवार होतात लिखाण करताना विशेषतः निबंध पत्र पत्रलेखन किंवा शुद्ध लेखनाची गरज असते जी की अनेकांना कठीण जाते स्पेलिंग आणि जोड शब्दांची अडचण मराठीतील ळ त्र श्र यासारख्या जोडाक्षरांचा उच्चार आणि लेखन करताना फारसा गोंंधळ उडतो विशेषतः मोबाईल आणि संगणकावर मराठी टायपिंग करताना योग्य अक्षर सापडत नाहीत त्यामुळे चुका होतात